हॅलो हां सर मी नवीन घर बांधलं आहे तर मला नवीन इलेक्ट्रिसिटीसाठी कनेक्शन घ्यायचं होतं त्यासाठी काय काय गोष्टी लागतील

ठीक आहे ठीक ठीक आहे सर तरी खर्च काय येईल त्यासाठी हां सर मी टिंबर एरियात राहतो आहे हां कॉलेज कॉर्नरचं

आणि अजून काही अजून काय डॉक्युमेंट्स लागतील का त्याला नवीन कनेक्शन घेण्यासाठी घरा घरातून करायचं आहे का हो ओनरच बोलतो आहे हां हां हां आणि तो जमा कु जमा कुठे करायचा जमा कुठून करायचा ऑफिसमध्ये करायचा हां

बरं बरं बरं हां आणि खर्च काय येईल तुम्ही खर्च सांगितला नाही अंदाजे सांगा हां हां हां हां ठीक आहे ठीक आहे आणि डिपॉजिट काय डिपॉझिट हां हां पंधरा ते वीस हजार ते काय कमी होऊ शकत नाही का तेवढं डिपॉजिट ठेवूनच घेता तुम्ही हां आणि सर आणि सर नाही सर लाय लाईटचा तर यूज होणारच ते तर घरात लागतं आहेच ते नाही सर किती दिवसात प्रोसेस पूर् पूर्ण होते सगळी

हां बरं बरं सर हां सर जरा लवकरात लवकर होऊ शकत नाही का आपण सगळे प्रोसेस लगेच करू शकतो

बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे सर हां तरी पण लवकर होत असेल तर करून टाका

हां सर हां पेमेंटची चिंता करू नका तुम्ही

हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला हां हां हां आणि दुसरे काय

आम्हालाच आणावे लागतील का हां सर तुमच्या ओळखीचं कुठे आहे काय मग तिथूनच घेईन मी हां हां हां हां हां हां ठीक आहे ठीक आहे सर ओके धन्यवाद